हॅलो हां दादा कॅब बुक केली होती आम्ही हां उद्याला सातला माझी फ्लाईट आहे तर मला सातच्या आधी पोचावं लागेल तर तुम्ही सहाला शार्प या घरी जेणेकरून आपण वीस मिनिटामध्ये आपण विमानतळावर पोचू शकतो हां ठीक आहे ठीक आहे मी तुम्हाला ॲड्रेस केला आहे पाठवला आहे हो फोन न करता लगेच तुम्ही या वेळेला या या ठिकाणी बरोबर पोचा तुम्ही हां ठीक आहे ना ठीक आहे ना काही त्रास नाही आहे मॉर्निंगला सगळं क्लिअर असतं पण तुम्ही या मॉर्निंगला हां हां हो म्हणजे मी रेडी होऊन जाणार फक्त तुम्ही हां ठीक आहे ठीक आहे आहे तुम्ही लक्ष ठेवा की या वेळेला बरोबर तुम्हाला पोहोचनी आहे ठीक आहे चला